हॅलो रोहिनी मॅम मॅम मी नाइन्थमधून सानिका बोलत आहे छान चालू आहे मॅम बट माझी तब्बेत खराब होती दोन तीन दिवस सो मी अबसेन्ट होती क्लासला गेले तीन दिवस मी अपसेन्ट होती येस ओके मॅम मॅम थोडी आयएमपी मिळेल का

ओके

ओके ओके ओके मॅम मॅम एक्स्ट्रा क्लास घेऊ शकता माझा ओके मॅम थँक यू ओके ओके ओके मॅम ओके ओके मॅम ओके मॅम हां ओके मॅम थँक यू